बोला मॅडम हो बोला हो हो हो फोटो बुकिंग तर भेटून जाईल आणि प्री वेंडिंग केव्हा करायचं होतं आपल्याला कारण की पहा तुम्ही जे आहे तुमच्या केव्हा म्हटलं पंधरा तारखेपासून म्हटलं ना

अच्छा अच्छा पहा आत्ता तर एंडिंगचं चालू आहे तुम्हाला आगष्टमध्ये आहे आता चालू आहे आपलं जुलै तर जुलैचं एंडिंग आहे तर मी माझं असं म्हणणं आहे जर तुम्हाला प्ले पण करायचं आहे तिथं त्याची मध्ये खूप एडिटिंग वगैरे असतो आणि डेस्टिनेशनवर जाऊ जावाला लागतं आपल्याला तर तुम्हाला डेस्टिनेशनवर जाऊ अच्छा अच्छा तुमचं राहणं कुठं आहे नागपूरमध्ये कमाल चौकमध्ये आहे ना तर आपल्याला करायला लागेल थोडं ट्रॅव्हलिंगचं आणि आजी बाजी जे पण आपलं हिलस्टेशन आहे जसे कुंवारा भीवसेन आहे आपल्या इथे घोगरा महादेव पण आहे तर हे चांगले चांगले स्पॉट आहे काही काही ते इथे आपण करू शकते प्री वेंडिंग शूट आपलं आणि तुमच्या ड्रेसिंगच्या कसा आहे ड्रेसिंगचं जे आपलं कलरींग कोट काय आहे तुमचा अच्छा अच्छा तसं आहे का आणि ठीक आहे मग विचारायला लागतं ना कर कारण की तसाही सर्वाना आम्हाला मग सेटअपचं पूर्ण घेऊन जावं लागते डेस्टिनेशनवर ठीक आहे ना पहा प्री वेंडिंग शूटचं तर आपलं सत्तर हजार रुपये होऊन जाईल तसं हो तसंच सांगितलं ना मॅडम आता तसं कमी नाही होत ती मी जास्त जास्त आहे मॅडम असा होते का मी तुम्हाला कमच सांगितलं मॅडम कारण की जे आहे बाकी ते ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद सांगते पण मी तुम्हाला कम सांगितलं आहे सत्तर वेडींगचे जे आहे आपलं पूर्ण चार दिवसाचं म्हटलं ना चार दिवसाचे आहे तर आपल्याला दोन लाख होते आणि कुठे होणारा आहे तुमचं घरी आहे का लॉन हॉल केला आहे का फाम हाऊस आहे फाम हाऊस आहे बरं बरं होऊन जाईल तुम्ही मला ॲड्रेस टेक्स्ट टेक्स्ट करून द्यायचं ठीक आहे आणि मॅडम ॲडव्हान्स लागेल हां ठीक आहे ठीक आहे हो हो बरं वेलकम